पाच लाख पंचावन्न हजार तीन लाख दोनशे बारा अकरा हजार एकोणिसशे तीस सतरा हजार नऊशे बासष्ट सत्तावीस हजार तीनशे पंधरा